पूर्वीच्या काळी महिला मुली ह्या घराबाहेर जायच्या नाही आहेत मग घरात बसून काय करणार म्हणून त्यांनी शिवणकाम हस्तकला विणकाम असं काही काही सुरू केलं आत्ताच्या मुली बाहेर पडू लागल्या महिला उच्च शिक्षण घेऊ लागल्या त्याच्यामुळे ते स्वतःचा व्यवसाय काही जणं नोकरी करतात त्याच्यामुळे ह्याच्यातून त्यांना काही तो वेळ मिळत नाही तरी पण काही महिला अशा आहेत त्या आता हे विणकाम शिवणकाम ह्या करतात एक आवड म्हणून एक जोपासला आहे आणि आत्ताच्या ज्या काळातील मुलं जरी मुलगी बघायला आले तरी पण ते लोकं हे विचारत नाही आहेत की बाबा तुला शिवणकाम येतं का तुला विणकाम येतं का तर ते मुलीला विचारतात तुझं शिक्षण किती झालं आहे तुझा तू कुठे नोकरी करतेस तुझा पगार किती असल्या गोष्टी विचारल्यामुळे हे थोडंसं मागे गेलेलं आहे आणि काही लोकांना त्याच्यात आवड पण नाही आहे